ठाणे जिल्हा हा खूप मोठा जिल्हा आहे तिथं खूप सारे शिक्षणाचे सुविधा आहे व तिथे खूप साऱ्या कोचिंग क्लासेस ही आहेत जसं की विद्यासागर सरस्वती सुयश क्लास असे खूप सारे क्लास आहेत व तिथे खूप सारे छान छान शिक्षण घेतलं जाते व ठाणे जिल्ह्यात खूप छान छान शाळाही आहेत तिथे सरकारी शाळेमधे खूप सुविधाही आहेत लायब्ररी आहे जसं की पाण्याची सुविधा आहे स्वछता आहे व अशा ठिकाणी मुलांना खूप छान छान शिकवले जाते व त्यांना कमी कमी किमतीत त्यांचं ॲडमिशनही होतं व ठाणे जिल्हा हा खूप मोठा असल्यामुळे तिथे खूप सुविधाही आहेत प्रत्येक ठिकाणी जाऊन ते स्वत ही जाऊन मुलांच्या ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना सांगतात त्यांना समजावतात व तिथे खूप छान छान सुविधा उपलब्ध आहेत ठाणे जिल्हा हा खूप छान जिल्हा आहे